हॅलो हां बोला हो बोला मॅडम बोला बोला बोला हो हो हो आलं ओळखलं हो हो हो आहे आहे हो आहे हो पाठवतो की पाठवतो हो पाठवतो काय काळजी नको हो पाठवतो हो ते घेतो की बोला सांगा सांगा

बरं बरं दोन्ही आहे कुठला तुम्हाला पाहिजे जाडा आणि बाहेर बारीक दोन्हीही झिरो नंबर हां ओके ओके हां ओके बरं बरं बरं पन्नास पन्नाचं ग्रॅमची शंभर शंभर ग्रॅमची बरं बरं बरं चालेल बासमती एक सत्त पासष्ट वा पासष्टवाला एक आहे आणि ऐंशीवाला एक आहे मोठा अखंड पाहिजे हां चालेल चालेल बरं नंतर काय बरं हां हां बरं आहेत आहेत आहेत हो आहे बरं दुसरं वरईचं तांदूळ वगैरे हा हवेत का काही हां ठीक आहे बरं आहे आहे आहे किती पा अर्धा किलोचं पाहिजे का एक किलोचं पाहिजे अर्ध्या किलोचं बरं भाज्या पाहिजे हां बोला अजून

बरं बरं बरं टोमाटो एक किलो हां आणि आहे आहे आहे हो हो सकाळी काय काकडी अर्धा गाजर गाजर अर्धा बरं बीट वगैरे हवा आहे बरं ठीक आहे चालेल बरं बरं हां हां हां ते ठीक आहे लिंबू लिंबू बरं बरं आणि मुख्य भाजीमध्ये काय हवं हां ठीक आहे ठीक आहे

बरं कोबी फ्लावर हां बरं हां चालेल कसंही तुम्हाला पाव हवा तर पाव पाठवतो अर्धा असेल तर अर्धा पाव पाव किलोचे येतील हो आहे की आहे चालायची काय मेथी आहे माठ आहे शेपू आहे कांद्याची पात आहे बर शेपू हां हां हो देशी आहे आणि नेहमीची दुस आपली हिची पण आहे दोन्ही आहे बरं ती किती पाव किलो पाव किलो बरं हां हां साधारण एक दोन तासात येईल सगळं ते गोळा करून वेगवेगळं बांधावं लागेल भाज्या वेगळ्या आणि किराणा माल वेगळा हा घरीचं आहात ना तुमी काय प्रॉब्लेम नाही येईल येईल येईल हां येईल पाठवतो येईल तो येईल तो काही ओके हां ओके चालेल ओके हां हां त्याच्याकडे द्या बिल देतोय कॅश द्या त्याच्याकडे चालत आहे चालेल हां ओके ओके